आपल्याला कसं रूम पाहिजे का राहायला अच्छा अच् तुम्हाला एरिया कसं पाहिजे अच्छा तुम तुम्हाला हे सांगा म्हणजे जवळपासच पाहिजे ना तुम्हाला जिथे तुम्हाला तुमचं काम राहील एअरपोर्ट आहे ना तर तुम्ही एक काम करू शकता हे जे आपलं वर्धा रोड आहे ना तिथे खूप सारे भेटून जाईल तुम्हाला आणि कसं मेट्रो आहे त्या स् स् रोडवर तर जर तुम्हाला कधी राह जाण्याची सोय नाही राहिली तर तुम्ही मेट्रोनं पण जाऊ शकता सिधा एअरपोर्टला आणि मार्केट एरिया चांगला आहे पाच सहा हजारामध्ये वर्धाच्या एरियामध्ये थोडंसं मुश्किल जाईल मॅडम पण तरी पाहू शकतो आपण कसं तुम्हाला म्हणजे मग तसं फ्लॅटसारखं नाही भेटेल कोणाच्या घरी मग जसं देते ना किरायानं रेंट हां तसं भेटू शकतो तुम्हाला हां ते जर तसा तुम्हाला प्रॉब्लम आहे तर ठीक आहे अच्छा अच्छा हो तर तसं मग तुम्हाला फ्लॅटच पुरवंल कारण की कोणाच्या घरी जर तुम्ही राहिले आणि रात्र निघायच्या किंवा कोणत्याही टायमावर तुम्हाला निघायचं आहे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकते कारण की घरमालक जे आहे कधी अलाव नाही करत कधी करते तर पहावं लागेल तसं आपल्याला एक काम करा मी माहिती काढते पण तुम्ही येऊ शकता का सोबत माझ्या एक काम करा उद्या सकाळी मी तुम्हाला कॉल करते तुमचा नंबर कोणता आहे बोला नाईन सेवन सिक्स थ्री ठीक आहे मी त् मी मी तुम्हाला एक काम करा उद्या फोन करते दहा वाजता आपण जाऊया हो हो तसं पण भेटून भेटू शकते पण तसंच आहे जे बजेट जे आहे थोडं वाढून जाणार ठीक आहे ना मी तुम्हाला एक काम करू उद्या कॉल करते आपण जाऊ ठीक आहे